नवा व्यवसाय सुरु करताना पहिली पायरी ही असते की बाजार मध्ये बाजारात काय चाललं आहे कशाची गरज आहे आणि आपण कसला बिजनेस करायचा हे ठरवावं

जर आपण कोणतं बाजारात दुकान घेत असेल किंवा कुठेही जागा आपलं व्यवसाय आपण सेटअप करत असणार तेव्हा आजूबाजूची जागा आणि ती जागा बाजारात आहे का की बाजारातून किती लांब आहे लोकं तिकडे येऊ शकतात का किंवा लोकांना ती जागा माहीत आहे का आणि आणि हे सगळं विचारात घ्यावं लागेल आणि व्यवसाय सुरु करण्यापूर्वी सगळं बाजारात काय चाललं आहे आणि आजूबाजूला किती दुकानं आहेत आणि ते कसले दुकानं आहेत ते पण आपल्यासारखेच आपण जे व्यवसाय करणार आहोत तशीच दुकानं आहेत का आणि जर आहेत तर आपण ते आपलं व्यवसाय कसं वाढवू शकतो आणि आपल्या आपण जे पण विकणार किंवा जेही जे काही करणार ज्याचं व्यवसाय करणार ते कसं आपण चांगल्याप्रकारे करू शकतो हे सगळं आधीच आपण विचारात घेऊन ठेवायचं असतं आणि ही झाली पहिली पाय पायरी आणि मग जागा वगैरे चांगली ठरवून जसं जेणेकरून लोकं आपलं व्यवसायाला ओळखतील आणि असा चांगला नाव बनवण्यासाठी हे सगळं करावं लागतं आणि नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठी भांड भंड भांडवलाची गरज असते असंच काही नाही भांडवलाचे आवश्यकता म्हणजे व्यवसायाला नफा वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य उद्दिष्ट जे असते ते साध्य करण्यासाठी आवश्यक असते ती रक्कम याची गणना मग करण्याचा मार्ग म्हणजे स्थापना आणि स्टार्टअप खर्च आणि गुंतवणूक जोडणे हे सगळं मिळून हे असं भांडवल असतं पण ते मोठंच असायला पाहिजे असं काही नाही छोटं जरी असलं तर आपण छोटं